माझ्या घरी वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत आणि खरं पाहता माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याला त्या झाडं झाडं लावण्याची झाडं वाढवण्याची आणि झाडं जगवण्याची फार आवड आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची त्यांना माहितीसुद्धा आहे कोणतं झाडं कसं वाढवलं पाहिजे कोणत्या झाडाला किती पाणी घातलं पाहिजे त्याला किती ऊन लागतं आणि कोणतं झाडं उन्हात ठेवलं पाहिजे कोणतं थंड हवेत ठेवलं पाहिजे या सगळ्याचं ज्ञान जे आहे ते त्यांना बऱ्यापैकी आहे त्याचप्रमाणे कोणत्या झाडाला कोणतं खत द्यायचं कोणतं झाड हे उन्हातलं आहे तर ते कसं वाळ हे लावलं पाहिजे जमिनीच्या ते ते मुळात जर खूप वाढल्या खूप दाटल्या तर ते झाड पुन्हा काढून पुन्हा ते व्यवस्थित लावलं पाहिजे याचीसुद्धा माहिती त्यांना म्हणजे ते सांगतात मला त्याचप्रकारे आमच्या शेजारच्या काकू आहे त्यांनासुद्धा त्यासुद्धा मला वेगवेगळ्या प्रकारे त्या झाडांची माहिती सांगतात त्यांनासुद्धा फार आवड आहे त्या झाडं रोपं लावण्याची वेगवेगळ्या प्रकारचे आणि ते वाढवण्याची म्हणजे काय तर आमच्या घरच्या बागेत आमच्या घरच्या घराच्या बाहेरसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या रंगाच्या फुलांची झाडं भरपूर प्रमाणात आहेत